हां मी का म्हणतो फुलंवाली बाई बोलत आहे का तुम्ही हो का बरं मी का मी का म्हणतो तुमच्याकडे हार वगैरे काही मिळेल का हो का तर मी काय म्हणतो आम्हाला पाहिजे होतं दहा दिवस माझ्याकडे गणपती राहते ना हो का तर मला फुलं हां बरं बरं बरं हो हो कळवू तसं पण मी का म्हणते आम्हाला याचं जास्वंदाचं द्याल

हो का हो का मग मला जास्वंदाचं द्याल बरं ठीक आहे मग अरे ते मी का म्हणतो आंब्याचे पानं वगैरे नाही का आंब्याचे पानं दुर्वा दुर्वा वगैरे त्याचा पण हार द्याल हो का बर ठीक आहे बोला हं बोला ना हो नगदीच मिळेल कारण की आता कसं फोनपे करू का कॅश पेमेंट

हो हो हो हो हो का हो आमच्याकडं कोणी आणणारे आहे नाही ना

हो हो ठीक आहे ठेवते